हॅलो सर तुम्ही झोमॅटो मधून बोलताय का सर मी प्राची हर्षवर्धन वैद्य बोलत आहे सर मी ना तुमच्याकडे एक एक ऑर्डर केली होती चिकन बिर्याणीची तर सर ती बिर्याणी जी तुम्ही मला होम डिलिव्हर केली ती खूप टेस्टी होती त्याचा टेस्ट खूप चांगला होता आणि परत मला ते बिर्याणी वेळेला मिळाली ते खूप टेस्टी होती हं त्याचा टेस्ट खूप चांगला होता आणि परत मला हे बिर्याणी वेळेला मिळाली आणि तिचा टेस्टही खूप चांगला होता आणि तुमच्याकडे आज ऑफर होती ना तर मला ते तुम्ही ऑफरमध्ये कमी पैशातही पाठवली सर हो सर मला वेळेवर मिळाली त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद करते आहे सर ठीक आहे सर नंतर मला कधीही ऑर्डर करायचे असेल तर मी तुमच्याच अॅपवर जाऊन मी काहीही वस्तू ऑर्डर करणार ठीक आहे सर धन्यवाद